मराठीतील प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांची छावा ही कादंबरी वाचण्यात आली होती आणि या पुस्तकाने शेवटच्या टप्प्यामध्ये अत्यंत भावूक केलेलं आपल्याला दिसून येतं ह्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये मुगलांनी छत्रपती संभाजी राजांचं जे हाल हाल करून जे दे मृत्यूदंड त्यांना दिलेला आहे त्या ठिकाणी सामान्य वाचक अक्षरश नि शब्द झालेला आपल्याला दिसून येतो याठी छवामध्ये छावा वाचताना आपल्याला अक्षरश सुन्न करून ती कादंबरी आपल्याला छवा ही कादंबरी केलेली आपल्याला दिसून येते संभाजी राजांचा केलेला निर्घृण वध आपल्याला छावा या कादंबरीमध्ये शिवाजी सावंत यांनी जिवंत सा पणे ते मुगलांची जी क्रूरता आहे ती माांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे